नमस्कार मी प्रतिक सावंत मला भारतातून स्थलांतरित व्हायचं आहे दुसऱ्या देशी नोकरीच्या संधीसाठी आणि त्यासाठी मला माझा पासपोर्ट अपडेट करणे आवश्यक आहे तसेच मला त्या पासपोर्टमध्ये माझा नवीन रोजगार चंही तपशील अपडेट करणे गरजेचे आहे तर मला त्याबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे आहे व तुमच्या कार्यकालीन ऑफिसची वेळ ज्यावेळी मी तुम्हाला भेटू शकतो ती वेळ मला सांगावी व तुमचा काॅन्टॅक्ट नंबरही मला देण्यात यावा जेणेकरून येताना काही लागणारे डॉक्युमेंट्स व लागणाऱ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊ शक घेऊन येऊन तो अपडेट करू शकतो आणि किती दिवसात होईल अपडेट ह्याची ह्याचीही माहिती हवी आहे तसे मला परदेशी असलेल्या नोकरीच्या कंपनीमध्ये सांगायचे आहे